चित्र काढण्यासाठी जी सामग्री लागते ती सामग्री जास्तीत जास्त मी दुकानातून खरेदी करते दुकानातून बोट पेपर पेन्सिलस् कलर्स तिथे ज बघून मला खरेदी करता येते आणि काही साहित्य जर कमी पडले त्यामध्ये तर मग काही ऑनलाइनवरती सुद्धा मागवता येते मेशोवरून फ्लिपकार्टवरून तर आता दोन्ही पण ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे सामग्री खरेदी करायला कुठलाही त्रास होत नाही किंवा अडचण जात नाही दोन्ही ठिकाणावरून सामग्री खरी क खरेदी करता येते